हां सर हां सर मला आपला टीपेश्वरला जायचं होतं तर आणि तिथे जो डॅम वगैरे आहे ना तर मला तिथे जायचं होतं आणि ते सर्व पाहायचं होतं तर तुम्ही मला सांगा ना तुमची रेटिंग वगैरे काय आहे कोणती म्हणजे कसं काय आहे तुमचं मला टीपेश्वरला जायचं आहे मला यवतमाळ यवतमाळवरून जायचं आहे हां म्हणजे मी नागपूरला राहतो तर मला इकडे टिपेश्वर एक माझ्या फ्रेंडने सांगितलं की हे चांगलं आहे बा म्हणून तर तू पाहून ये तर मी आता इकडे येणार आहे यवतमाळमध्ये दोन तीन दिवसांनी तर मग ए आधीच बुकिंग करून ठेवत आहे हां सर आम्ही पाच जण आहे

अच्छा

अच्छा तो म्हणजे आमच्याकडे राहणार

हो हो हो तर सर मला तिथे वन दिवसामध्ये एक स्टे लागेल म्हणजे आता मी जाणार

अच्छा अच्छा हां ते हां त मग तुमचं आपलं रेटिंग हेच राहणार ना पंधरा रुपये किलोमीटरने

म्हणजे आपला हे सोडून एक्स्ट्राचं हो ना हो हो बरोबर आहे ना हां हां बरं बरं ठीक आहे ना सर तर तुम्ही बुकिंग करून घ्या मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करून देतो या नंबरवर हो हो ठीक आहे सर मग मी आलो का इकडे आलो का तुम्ही बुकिंग केल्यानंतर मी तुम्हाला फोनच लावून देतो ठीक आहे सर हो हो ठीक आहे